शांतता आणि संघर्षाच्या ठरावाला प्रोत्साहन देण्यासाठी एस टी इ एनचा जसं खूप अशा वेगवेगळ्या प्रकारे आपण कसं उपयोग करू शकतो जसं कम्युनिकेशन सर्वात मोठ्ठा म्हणजे एका संघ एक संघटनेच्या थ्रू किंवा एका गटाच्या थ्रू आपण कम्युनिकेशन जर आपलं चांगलं असेल तर शांतता आणि संघर्ष करायला प्रोत्साहन मिळू शकतो आणि जे डिसिजन राहतात त्यांच्यावरती ठराविक नियम त्यांच्यासाठी काही ठराविक असे पाडू शकता असे काही शर्यती त्याच्या आपण जर समोर मांडले तर त्याच्यासाठी शांतता होऊ शकते आणि काही असे जर आपण एस टी इ एनच्या सहाय्याने जे सेकंड पार्टीपासून थर्ड पार्टी पार्टीकडे जर कोणता कॉन्ट्रॅक्ट देत आहो कोणतं काम दिलं तर त्याच्यामुळे ते संघर्ष आपला कमी होऊ शकतो प्रत्येक फिल्डमध्ये कोणत्याही याच्यामध्ये संघर्ष प्रत्येकाला जसं करावाच लागते पण असं आपण जर आपण त्याच्या संघर्ष करण्याच्या आपलं काम करण्याच्या जर वाटा केला तर प्रत्येकासाठी संघर्ष असा वाटण्यासारखा होईल आणि त्याच्यामध्ये तो सर्व गोष्टी कमी होतील आपला जो डोकेदुखी पणा राहतो त्या कामामध्ये तो कमी होईल आणि त्याच्यामुळे थोडीशी शांतताही लाभू शकते